हां मॅडम मी प्रेमिता घाडगे बोलते आहे मधून हां इंटेरिअर डिजायनर कंपनीमध्ये लागला का कॉल हां मॅडम मी तुमचा नंबर सोशल मीडियाचं इंस्टाग्राम पेजमधून मिळवला तर हां तर माझं एक घर आहे जुनं पण त्याला आम्हाला म्हणजे डिजाईन वगैरे करायचं आहे स्टायल वगैरे रीनोवेशन करायचं आहे म्हणजे रंग वगैरे द्यायचं आहे फर्निचर टाईल बसवायच्या आहेत नवीन फ्लॅटच आहे पण हां म्हणजे रूम टाईपच आहे

हां

ठीक आहे एवढंच घ्यायचं होतं पण पेंटिंगचे वगैरे तुमच्याकडं आहेत का म्हणजे रंग चांगला

फर्निचर करायचंच आहे

हो हो ठीक आहे आणि तुमचा ॲड्रेस काय आहे नक्की कंपनीचा ठीक आहे तरी म्हणजे कितीपर्यंत बजेट जातं दोन रूम आहे

हो ठीक आहे हो हो हो हो नक्की हो हो हो हो ठीक आहे हां हां हां